मला लिहिण्याची इच्छा आहे धर्म राजकारण भ्रष्टाचार पोलीस व न्यायव्यवस्था ह्याच्यावर कधी कधी लिहिते पण हे सगळे विषय संवेदनशील आहेत जरा काही त्याच्यात पुढे मागे थोडं काही लिहिलं गेलं की त्याचा होहा होऊ शकतो म्हणून काही फारसं लिहू शकत नाही